हॅलो हां बोला बर बर

हो हो बरोबर बरोबर आमच्याकडं एम बी बी एसची ॲडमिशन आहे बी डी एस आहे म्हणजे डेंटिस्टसाठी आहे आणि ह्याच्यासाठी आहे आयुर्वेदिकसाठी असं मं तीन आहेत हां हां हां आमचं कसं आहे तीन ठिकाणी आहेत एम बी बी एससाठी आहे बी डी एससाठी आहे आणि आयुर्वेदिक म्हणजे बी एम एस असं असे तीन ह्याच्यासाठी फॅकल्टीसाठी आमच्याकडं ॲडमिशन घेता येतं तुमची आता बारावी झाली आहे वगैरे कसं परीक्षा देत आहे दिली आहे बरं आणि किती टक्के पडले आहेत बरं बरं किती टक्के पडले तुम्हाला ओके हरकत नाही हरकत नाही आणि मग तुम्ही नीट दिलेली आहे बर बर बर नीटचा रिझल्ट काय पुढच्या आठवड्यात लागेल त्यामुळे त्याला काय हे नाही आमच्या आपल्या इथं कसं तीन राऊंड असतात पहिली फेरी दुसरी फेरी आणि तिसरी फेरी तिन्ही फेऱ्यांमध्ये तुमचं तिसरं चौऱ्याऐंशी टक्के आहे म्हणजे साधारणपणे तुमच्या दुसऱ्या फेरीमध्ये तुमचं हे लागून जाईल नंबर लागून जाईल त्यामुळे तुम्हाला ॲडमिशन मिळेल पण तुम्हाला एम बी बी एससाठी हवं आहे बी डी एस म्हणजे डेंटिस्ट व्हायचं आहे का कशासाठी बघत आहे बरं एम बी बी एसमध्ये अच्छा अच्छा अच्छा ओके एम बी बी एसमध्ये आपल्याकडं गायनॅक आहे ऑर्थो आहे आणि जनरल फिजिशन असं तीन आहे आणि हे पण आहे आपल्याकडे काय म्हणतात ते कार्डीयाक पण आहे असे चार ह्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता साधारण हा चार ते पाच वर्षांचा कोर्स आहे तर तुम्हाला तितके दिवस इथे यावं लागेल प्रत्येक वर्षाची फी साधारण दीड लाख रुपये होईल जनरल कोटामधून जर तुमच्या रेग्युलर ह्याच्यावर जॉईनिंग काय म्हणतात ते आपल्या लिस्टला नाव लागलं की तिथून हां बरोबर तिथे जर असेल तर तुमचं दीड लाख रुपये फी होईल आणि मुलगी असल्यामुळे तो त्यामध्ये एक दहा टक्के कन्सेशन मिळेल त फीमेल आहात म्हणून दहा टक्के कमी होतील मग ते हां हो हो हो इन्स्टॉलमेंटमध्ये इन्स्टॉलमेंटमध्ये परीक्षेच्या आधी तुम्हाला परीक्षा ज्या दिवशी आपली परीक्षा असते त्याच्या आ दहा दिवस आधी तुम्हाला फी भरावी लागते पहिल्या सेमिस्टरची दुसरा सेमिस्टर आला दुसऱ्या सेमिस्टरची फी तुम्ही भरू शकता तुम्हाला लोन जर लागणार असेल तर आपले काही बँकेतले कर्मचारी ओळखीचे आहेत तर ते तुम्हाला लोन पण देऊ शकतात शिक्षणासाठी एज्युकेशन लोन म्हणतो ना तर तुम्हाला मिळून जाऊ शकतो इथे त्याच्यासाठी तर आपल्या कॉलेजमध्ये तुमची ॲडमिशन होणं आहे असं नाही त्या लिस्टमध्ये नाव लागणं गरजेचं आहे असं होतं त्यामुळे शक्यतो हां हां शक्यतो प्रयत्न असा करा की तुमची पहिल्या दुसऱ्या लिस्टमध्ये नावं लागून जाईल आणि त्या त्या वेळेला मग ॲडमिशन घ्यायला या ॲडमिशन प्रोसेस कशी आहे तुमचे बारावी दहावीचा मार्कलीस त्याच्यानंतर शाळा सोडलेल्याचा कॉलेज सोडलेल्याचा दाखला आ नीटचं जी मार्कशीट असेल त्याची एक झेरॉक्स आणि सगळ्याचे ट्रू कॉपी आणि तीन फोटो लागतील एवढी एवढी गरज आहे हां कसलं काय म्हणालात सॉरी

हो बस फॅसिलिटीज आहेत म्हणजे जर तुम्ही कुठे राहता त्याच्यावर आहे त्या एरियामधून जर आमच्याकडं पाच जणं येणार असतील तर बस फॅसिलिटीज देता येतात त्याला काही अडचण येणार नाही पाच जणं असाल दहा जणं असाल तर अगदीच एक दोन जणं असाल तर मग आपल्याला थोडंफार विचार करावा लागेल कारण अंतर किती आहे कसं आहे त्याच्यावर ते ठरवता येईल असा आहे आमचं सकाळी दहा वाजता सुरू होतं नाही आता ॲडमिशनच्या वेळेला आम्ही लवकर चालू करतो नऊ वाजता चालू करतो नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असतं अकाऊंट डिपार्टमेंट आहे ते चार वाजेपर्यंत असतं सुरुवातीला जे फी वगैरे भरायची असते ना ॲडमिशन बस फॅसिलिटीज फी म्हणा कोर्स फी म्हणा ती भरायला चार वाजेपर्यंत चालू असतं अकाऊंट डिपार्टमेंट कारण त्यांना पण नंतर बँकेत जाऊन ते सगळे पैसे भरावे लागतात ना त्यामुळे हा आम्ही ना एक वॉट्सअप हो हो तुमचा हा नंबर वॉट्सअपला आहे का कारण आम्ही ह्या ॲडमिशनसाठी वॉट्सअप ग्रुप तयार केला आहे तर तुमचं त्यात नाव टाकेन हां चालेल चालेल हरकत नाही ओके हा